आजच्या जगात ऑटोमॅटिक भाषांतरण आणि गूगल मॅप्स हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे अॅप्लिकेशन आहेत या दोन्ही अॅप्लिकेशनचा उपयोग सोपा आणि सर्वांसाठी उपलब्ध आहे ऑटोमॅटिक भाषांतरण आपल्याला अन्य भाषांतर किंवा विदेशी भाषांमध्ये जर संवाद साधायचा असेल तर त्याच्यासाठी ऑटोमॅटिक भाषांतरण अद्याप अगदी महत्त्वाचे आहे या अॅप्लिकेशनचा उपयोग विविध भाषांमध्ये संवाद केलेल्या टेक्स्टच्या भाषांमध्ये स्वतः बदलून घेण्यात मदत करतो गूगल ट्रान्सलेट डीप लर्निंग अँड न्यूरल नेटवर्किंग तंत्रज्ञानाचा उपयोग करून खूप सामान्य भाषांतर केले जाते त्यांचा उपयोग ईमेल टेक्स्ट मेसेज आणि वेगवेगळ्या ऑनलाइन संवादांमध्ये केला जातो गूगल मॅप्स गूगल मॅप्स हे एक अन्य फायद्याचे अॅप्लिकेशन आहे हे आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीने ह्या जगात जगण्यास मदत करते याचा वापर करून आपण आपल्या गर्दीच्या ठिकाणी रस्ते भविष्यातील ठिकाणे आणि बरेच काही जाणून घेऊ शकतो गूगल मॅप्समध्ये गर्दी लोकांचं प्रवास करणे दर्जाचं आणि ग्राहक सेवा यांचं स्थलांचं मार्गदर्शन भविष्यातील संदर्भ विशेष ठिकाणे आणि बरेच काही योग्य ठिकाणे शोधून घेण्यात मदत करते अचूकता आणि संभाव्य समस्या हे अप्लिकेशन अत्यंत उपयुक्त आहेत परंतु कधी कधी त्यांच्या अचूकता होते म्हणजे भाषांतर करण्यात किंवा मार्गदर्शन करण्यात काही अचूकता होते यामुळे वेळ किंवा ठिकाणाच्या आधी अचूकता सुधारण्याचा प्रयत्न केला जातो संक्षिप्त निवड ऑटोमॅटिक भाषांतरण आणि गूगल मॅप्स हे अद्याप आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे अॅप्लिकेशन आहेत आपल्याला गर्दीच्या ठिकाणी रस्ते ठिकाणं आणि इतर साघारण संदर्भांसाठी सोपे त्वरित आणि अचूक मार्गदर्शन आणि भाषांतर प्राप्त करण्यास मदत करतात अखेरीस ऑटोमॅटिक भाषांतरण आणि गूगल मॅप्स हे दोन्ही अॅप्लिकेशन आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यांचा उपयोग करून आपल्याला सोप्या त्वरित आणि अचूक मार्गदर्शन आणि भाषांतर प्राप्त होते त्यामुळे आपल्या जीवनातील वेळ श्रम आणि शॉपिंगची सोपी शॉपिंग सोपी करण्यात मदत होते